बरं आमच्या इकडे इकडे चौकी आहे जंगल बुक आहे सि सिद्धीविनायक मंदिर आहे केझरला तर तुम्ही वॉटर पार्कमध्ये येऊ शकता तिथे फ्ला फ्लाईड आहे स्विमिंग पूल आहे दर्शन करायसाठी तेवढं काही पाहिलं नाही आहे पण द खूप सगळं आहे झुला आहे घसरपट्टी आहे बगिचा आहे

तिथे जेवणाची व्यवस्था आहे स्विमिंग पूल आहे फ्लाइट्स आहे तुम्ही वॉटर पार्कमध्ये येऊ शकता तिथे जेवण जेवण वगैरे आहे तर व्यवस्था आहे हो

तरी ते वीस दहावीस हजार रुपये असते दोन एक हजारपर्यंत जाणार